प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये तीन जा धर्माचे लोकं इथे आपल्याला दिसून येतात हिंदू मुस्लिम आणि बौद्ध आता हिंदूमध्ये सगळ्यात जास्त जे लोकं आहे ते हिंदूमध्ये आहे हिंदूमध्ये प्रामुख्याने दोन जाती मेन जाती आहे ओ बी सी आणि मराठा आता मराठी मराठा जे जात आहे ओके ते जे शिवाजी महाराजांचे जे हिंदवी स्वराज्य सेना होती त्यांच्यामध्ये जी सेना होती त्यांच्यामध्ये जे सगळ्यात मोठे जे लोकं होते ते मराठा लोकं होते ओके नंतर इथे बघा जे पेशवांचा काळ होता त्यांच्यामध्ये जे सेना होती त्यांच्यामध्ये महार जातीचे लोकं त्यांच्यामध्ये होते आधी बघा जे महार लोक होते ते हिंदूमध्ये येत होते आणि पेशवांच्या काळामध्ये जी सेना होती त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त महार लोकाची संख्या होती जसा जसा कित्येक काळ पुढे गेला त्यानंतर काय झालं की जे हे महार लोकं होते यांना खालच्या जातीचे समजायचे वरच्या जातीचे लोक जे होते ते यांना खालच्या जातीचे समजायचे आणि याच्यासोबत हीन दर्जाचा त्यांचा हीन दर्जाने त्यांना वागवायचे नंतर काय झालं की पुढे बाबासाहेब जन्माला आले बाबासाहेबांनी काय केलं की या महार लोकांचा जो जात होती किंवा धर्म होता तो धर्म परिवर्तन या ठिकाणी केला त्यांना हिंदूमधून बौद्धामध्ये त्यांचं कन्व्हर्ट केलं तर आपल्याला असं दिसून येते की हे जे धर्म आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा इथे संस्कृतीवर परिणाम झालेला इथे दिसून येत आहे